हॅलो हां हॅलो मी देवश्री परतुरे हाय मी आज तुझ्या गाईड आहे आपलं हे जे काय टूर असणार आहे त्याची मी गाईड असणार आहे माझं नाव आहे देवश्री परतुरे तुझं नाव काय आहे अच्छा ओके तू महाराष्ट्रातच म्हणजे पहिल्यांदाच आली आहेस का अच्छा ओके ओ म्हणजे तू फूडी आहेस बरं बरं बरं तुला महाराष्ट्रातलं साधारण काय काय माहिती आहेत पदार्थ ओके गणेश चतुर्थीला असतात ते बरं बरं इकडे मी तुला आता काही काही पदार्थ दाखवते हे आहेत सगळ्यात पहिले तुला आवडणारे मोदक आहेत हे उकडीचे मोदक आहेत म्हणून ते एवढे शुभ्र पांढरे आणि छान ग्लो येतो आहे बघ ते गणपतीला खूप आवडतात आणि करेक्ट हां करेक्ट म्हणूनच त्यांना उकडीचं मोदक म्हणतात आणि ते त्याच्यात सारण असतं ते ओल्या खोबऱ्याचं असतं गुळ आणि ओला खोबरा खोबऱ्याचं ते अत्यंत पौष्टिक पण असतात त्याच्यानंतर हे बघ ह्या असतात पुरणपोळ्या त्या खास करून होळीला बनवतात म्हणजे हां बरोबर म्हणजे ही साधी पोळी नसते बरं का त्याच्या आत स्टफिंग असतं पूरणाचं

हां आणि ते गोड असते आणि करायला पण अवघड असते सगळ्यांना ते जमतच नाही ते स्किलफुल असतं ते बेसनात ते ह हरभऱ्याच्या पीठाचं असतं आणि त्याच्यात गुळ वगैरे घालून असं ते करतात आणि ती खासकरून हां आणि ते तुपाबरोबर खातात किंवा काही काही लोकांना आवडत असेल ते दुधाबरोबर पण ती खाऊ शकतात करेक्ट करेक्ट करेक्ट आता ही झाली पुरणपोळी आता ही गुळाची पोळी आहे ती खासकरून थंडीत खातात गुळाची पोळी कारण बरोबर बरोबर हां म्हणजे आत्ता जशी पुरणाची बघितली तशीच आत गुळा गुळाचं स्टफिंग असतं म्हणून त्याला गुळाची पोळी म्हणतात त्याच्यानंतर ही आहे सांज्याची पोळी इथे पोळ्यांचा खूप प्रकार तुला दिसायला मिळेल बघायला मिळतील हे सगळे गोडच आहेत सगळे प्रकार ही सांज्याची पोळी सुद्धा गोडच असते आणि तुला बाकी कसं वाटलं मग महाराष्ट्रीयन पदार्थ कसे वाटले बरं बरं बरं मग आता तू पुढच्या वेळेला येशील ना तेव्हा तुला बाकरवडी चितळ्यांची नक्की खायला घालीन मी चालेल हां ओक ओके बाय भेटू